आपल्या देशात आणि राज्यामध्ये आरोग्यसेवेबाबतीत बऱ्याचशा योजना आखल्या गेलेल्या आहेत वृद्ध लोकांना त्याचा कसा लाभ होईल ते त्याचा कसा लाभ घेतील याबद्दल बऱ्याचशा योजना आपल्याला सांगत असतात बरं खूप बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये वृद्धांना मोफत उपचार मिळतो आणि आणि ब त्यांना काहीही कुठलीही पैसे लागत नाही त्यांची तिथे योग्य प्रकारे काळजी घेतली जाते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार किंवा काहीही कुठलाही म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा नाही होणार अशाप्रकारे त्यांची काळजी घेतली जाते पण काही काही ठिकाणी त्यांच्यासोबतची त्यांच्यासोबत जी वागणूक होत असते त्यांना ती काही चां काही लोक असतात की त्यांना चांगली वागणूक नाही देत काही स्टाफ असा असतो की त्यांना हाकलून लावतात किंवा बाहेर बसवतात आणि काही ठिकानी अशी असतात की त्यांना बऱ्याचशा सन्मानाने त्यांचे आजार त्यांच्या आजारांवर उपचार करीत असतात आणि काही ठिकाणी अगदी व्यवस्थित सेवा देतात आणि काही ठिकाणी थोडी असुविधात्मक सेवा पण देण्यात येतात